हा हा बोला बोला

आमचं मंथलीचे तसे पाचशे रुपये आहे हो आणि सर्व सुविधा आहेत तुम्ही एकदा भेटून या भेटायला या

हो हो शंभर टक्के देणार तुम्ही तुम्ही या आणि वेगवेगळे प्रकारची तुम्हाला जी पुस्तकं आहे पाहिजे ते बी देतो आम्ही हं बाकी काही नाही सगळं सगळं चालू घडामोडीचे पोलीस भरतीचे एम पी एस सी यू पी एस सी सगळं आहे आणि आमचे मार्गदर्शन मार्गदर्शक पण आहे मुझम्मील खान म्हणून हा ते फुल मार्गदर्शन करतात त्यांना काही येत नाही पण मार्गदर्शन चांगलं करतात सगळं टोटल टोटल न्यूजपेपर भेटणार तुम्हाला हा पुस्तक बी आहे न्यूजपेपर पुस्तक सगळ्या सुविधा आहे आपल्या इथं तुम्ही एकदा अवश्य भेट द्या हा आमचे आमचे सिनियर प्रोफेसर म्हणून मुझम्मील खान बी आहे तिथं ते आम्ही ते पाचशे रुपये पाचशे रुपये हा कारण तिथं पुस्तकं भरपूर आहेत ना म्हणून आम्ही जास्त हे बी नाही ना पाचशे रुपये म्हणजे हो सगळं सगळं सुविधा आहे तुम्ही या आमचा आमच्या माणसाचा नंबर देतो त्याच्यासोबत बोलून घ्या ठीक आहे ठीक आहे हो हो सगळं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद